नमस्कार सर मी अनिरुद्ध पांडे बोलतो आहे आणि मी थोड्या वेळापूर्वी झोमॅटोवरती ऑर्डर दिली होती आपल्या रेस्टॉरंटकडून आणि मला चुकीची ऑर्डर मिळालेली आहे सर आणि मी जी ऑर्डर दिलेली होती ती माझ्यापर्यंत पोचलेली नाही आहे त्यामुळे कृपया तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जाऊन हॉटेलमध्ये जाऊन जी मी ऑर्डर दिली होती ती आणून द्या आणि तुम्ही जी चुकीची ऑर्डर मला दिलेला आहे ती ऑर्डर कृपया घेऊन जावा माझी ऑर्डर मी तुम्हाला सर सांगतो परत एकदा दोन रोटी तीन बटर नान तीन प्लेट चिकन आणि तांबडा पांढरा रस्सा आणि त्यासोबत कांदा आणि दोन प्लेट राईस अशी माझी ऑर्डर होती आणि तुम्हाला पैसेसुद्धा सर मी दिलेले आहेत योग्य ते फक्त तुम्ही ऑर्डर मला चुकीची दिलेला आहात त्यामुळे कृपया ही ऑर्डर घेऊन जावा आणि मी जी ऑर्डर तुम्हाला दिली होती ती मला आणून द्या आणि हवा असेल तर त्या रेस्टॉरंटचा नंबर तुम्ही मला पाठवू पाठवू शकता त्यांच्याशी जर काही बोलायचं असेल तर मी बोलू शकतो आणि काही गरज म्हणजे तुम्हाला काही लागणार असेल तर कृपया सांगा तसं कळवा मग आम्ही बघू फक्त मला माझी ऑर्डर जी काय आहे ते आणून द्या धन्यवाद